आमचं आमचं शहर आहे धाराशिव धाराशिवला पूर्वी उस्मानाबाद असंही म्हणत होते उस्मानाबाद शहरात गुलाबजामून हा पदार्थ खूप खूप लोक आवडीनं खातात आणि गुलाबजामून हा पदार्थ पूर्ण महाराष्ट्रातले लोक इथून येतात हा पदार्थ उस्मानाबात शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनवला जातो आणि त्या त्या म्हणजे उ धाराशिवचे गुलाबजामून सर्वात प्रसिद्ध आहेत आता समजा काही लोक पुण्याला राहत असतात काही लोकं उमरग्याला राहत असतात त्या उमर्ग्याची लोकं समजा आली इकडं धाराशिवला तर म्हणतात चला इथं तर गु गुलाबजामून छान मिळतात आपण घेऊन जाऊया असं एकमेकाला सांगतात त्यांच्या मित्रांनावगैरे मग ते मित्रपण म्हणतात खरंच का चला मग असं करत करू त्या गुलाबजामुनची आणि प्रत्येकजणं उस धाराशिवला आला आणि जाताना गुलाबजामुन नेले नाही आसं होतच नाही प्रत्येक शहरातून समजा तुळजापुरहून एखादा व्यक्ती धाराशिवला आला हा आता काय न्यायचं इथं इथं काय खास मिळतं धाराशिवला तर गुलाबजामून खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या एक दुकान आहे उस्मान उस्मान म्हणून उस्मानचं दुकानामध्ये जास्त छ छान प्रकारचे गुलाबजाम मिळतात असं तसे बरेच दुकानं आहेत तिथं बरेच स्टॉल आहेत की जिथं खास त्या शैलीचे गुलाबजाम मिळतात आणि ह्या शहराचं असं खास वैशिष्ट्यच आहे की उस्मानाबादचे गुलाबजामून किंवा सॉरी धारा आता त्याचं उस्मानाबादचं नाव धाराशिव आहे पण आम्हाला पहिल्यापासून आणखीन तोंडातून गेलेले नाही तरी धाराशिवचे गुलाबजाम ही सर्वात प्रसिद्ध आहेत गुलाबजामून हा पदार्थ खव्यापासून तयार करतात आणि या उस्मानाबाद शहरामध्ये दूध व्यवसाय हा भरपूर मोठ्या प्रमाणात चालतो दुधापासून बनवलेले पदार्थ अनेक असतात पण त्यातल्या त्यात गुलाबजामून हा प पदार्थ मोठ्या प्रमाणाची विक्री धाराशिवला होते आता समजा काही लोकं मुंबईपर्यंत ह्या गुलाबजामुनची प्रसिद्धी गेलेली आहे इथं आलेला प्रत्येक लोक आता समजा आपण काय करतो आपल्याकडं आता मुलगी बघायला येणार आहे मुलाला मुलगे ब दाखवण्याचा कार्यक्रम आहे काय करायचं स्वीट काय करायचं तर पहिल्या प्रथम सग लगेच तोंडात नाव येतं की गुलाबजाम पोहे तर बनवायचेचपण त्याबरोबर स्वीट डिश म्हणून गुलाबजामुन ही सहजच आपण आणतो आणि आलेले पाहुणेसुद्धा ते गुलाबजामुन खाऊन खूश होतात इतके सुंदर असे गुलाबजामून आमच्या धारशिव शहरामध्ये मिळतात आणि समजा छोटा मोठा कार्यक्रम असे समजा वाढदिवस असेल लहान मुलाचा वाढदिवस आहे सहजासहजी चिवडा तयार करायचा गुलाबजामुनचा एक एक किलोची बरणी दोन किलोची बरणी ज्या प्रमाणात आपले माणसं असतील त्या प्रमाणात आणायचे झाला वाढदिव साजरा म्हणजे आम्हाला दुसरं कोणताही पदार्थ तोंडातच येत नाही की आपण हा स्वीट करू पहिल्या प्रथम गुलबजामुनचं नाव येतं की आपण कार्यक्रम ठरला की पहिल्यांदा आमच्या दुसऱ्या डोक्यातच येत नाही की कोणता पदार्थ करायचा सद पहिल्या म्हणजे आम्ही ठरवतच नाही कोणता पदार्थ करायचं कारण आमचं ठरलेलंच असतं की गुलाबजामून वाढदिवस आहे समजा मुंज आहे साधं डोहाळं जेवण आहे घरगुती घरगुती प्रकारे काही अशा महिला आहेत की छान प्रकारच्या गुलाबजामुन करून देतात आपण खवा विकत आणायचा पण त्यापासून त्या महिलेकडून गुलाबजामन बनवून घ्यायचे सुंदर सुंदर प्रकारचे गुलाबजामन करतात आणि गुलाबजामन पदार्थ हा कसा आहे की दोन तीन दिवस टिकतो समजा एका दिवशी कार्यक्रम आहे आज कार्यक्रम आहे आणि समजा त्यातले काही गुलाबजाम उरले तर आपण ठेवू शकतो ते नंतर एक दोन दिवस राहतात किंवा पाहुण्याला बरणीमध्ये घालून जाताना देऊ शकतो असा हा पदार्थ आहे म्हणजे क नाशवंत नाही की आज केला आणि तो आजच संपवायला पाहिजे असा पदार्थ नाही आहे दोन तीन दिवस चांगले चार पा चार तीन दिवस तरी सरळ टिकतो त्यामुळं गुलाबजामुनला सर्व शहरातील महिलांची पसंती असते अशा प्रकारे आमच्या शहरामध्ये दररोजच गुलाबजामुन आमच्या खाण्यात येतो कारण का कुठे ना कुठे रोज आम्हाला आमंत्रण असतं आणि आमंत्रण असलं की तिथं स्वीट डिश म्हणून गुलाबजामून ही असतेच